माझा नुकताच एकदा अपघात झाला होता त्यामुळे त्यामध्ये माझ्या पासपोर्टचे खूप नुकसान झाले म्हणजे तो हरवला गेला आहे किंवा कुठे तरी पडला असणार पण ते काही मला माहीत नाही आणि आता त्या पास पासपोर्टमुळे मला खूप अडचणी येत आहे मला बाहेरगावी बाहेर देशात शिकायला जायचं होतं त्यामुळे माझा पासपोर्टमुळे काम अडलेलं आहे ते आता त्या पासपोर्टसाठी मला पुन्हा अप्लिकेशन करावे लागणार पुन्हा पासपोर्टच्या केंद्रामध्ये जाऊन त्याचे पूर्ण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावे लागणार आहे